तर दुसऱ्या ग्रहांवर जीवन सृष्टी आहे असे मला वाटते त्याच्या मागे कारण हे आहे की मी काही रिसर्च केले होते जसे एरिया नंबर एक्कावन एरिया नंबर बावन यासारख्या जागेबद्दल मी इंटरनेटवर बघितलं आहे थोडं त्याच्याबद्दल रिसर्च केला आहे तर मला असं माहिती चाललं की कसे ते एक रिस्ट्रिक्टेड एरिया आहे आणि तिथे लोकांना येण्या जाण्याची पर परवानगी नाही आहे एवढंच नाही तर कमर्शियल जे विमान असतात त्यांनाही त्याच्यावरून उडण्याची परवानगी नाही आहे जर कोणी व्यक्ती त्याच्या एरियाच्या सान्निध्यामध्ये आला तर त्यांना गोळी झाडली जाते तर त्याचं कारण असं आहे की लोकं मानतात की तिथे काही वर्षांपूर्वी असे जे अंतरिक्षामधून काही यू एफ ओ आले होते आणि ते तिथे लँड केले तिथे काही जीवन आहे जे दुसऱ्या ग्रहांचे आहे त्याचे काही फोटो क्लिक झाले होते तिथल्या सायंटिस्टने याचे प्रूफ दिले आहेत म्हणून मला वाटते असं की दुसऱ्या ग्रहांवर जीवन सृष्टी असू शकते म्हणून